हॅलो गौरव अरे मी आयुष बोलत आहे लगेच मी थोड्या दिवसाआधी मी आपला मोबाईल नंबर बदलवलेला आहे तर तुला काही माहीत आहे का महावितरण महावितरणमध्ये आपण वीज मंडळामध्ये आपण मोबाईल नंबर कसा अपडेट करू शकतो घरबसल्या तुला काही माहिती आहे का अच्छा त्यांची काही वेबसाईट वगैरे असेल तर ते पण सांगू शकते तू मला अच्छा आणि डॉकमेंट डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार त्याच्यासाठी माझ्या जेवढे राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे वीज बिल आहे सगळं डॉक्युमेंट्स आहे तर आपल्याला नेमकं डॉक्युमेंट्स कोणते लागणार आपल्याला महावितरण वीज मंडळामध्ये अपडेट करण्यासाठी तर तू मग सांग मला मी तसा अपडेट करतो अच्छा त्यांची काही वेबसाईट वगैरे आहे का महावितरणची वगैरे तर ते पण सांगू शकतं तू मला ठीक आहे आपण ते घरबसल्या पण करू शकतो ते मोबाईल नंबर अपडेट मला ईमेल ईमेल पत्ता पण आपला अपडेट करायची आहे तर ते तुला माहीत आहे का